मला मंदिरं वगैरे ब बघायचं आहे तू गेली आणि मला सांग बरं कशा असतातच हो का मला पण जायचं होतं ते मंदिर पाहायला कारण की माझ्या कास्टमध्ये नसते तर मला चांगले वाटते ते मंदिर पाहायला कुठे आहे शिवाजी महाराष्ट्र कुठला हो का माझ्यासोबत चालशील का तू पण कधी यायचं मग हो ठीक आहे मग मी माझ्या मम्मी पप्पाला विचारतो हो ठीक आहे आणखी काय म्हणते गाडीनं वगैरे जायचं का येतो